हॅलो पी एम के व्ही वाय एनक्वायरी सेंटर पुणे ना हो हां मी मुग्धा सामंत बोलते आहे हां ॲक्च्युली मला ना एक क्वेशन होता मला एक प्रश्न होता की मी तुमच्या ह्या स्कीमबद्दल किंवा सर्टिफिकेशन कोर्सेसबद्दल वाचलं मला ते खूप आवडलं आणि त्यामुळे मी बेसिक्स ऑफ फायनान्स ह्या ह्याच्यात एनरोल पण केलेलं आहे हो हो ॲक्च्युली माझा आय डी आहे एम फाय झिरो टू हां आणि मी त्याची फीज पण भरलेली आहे माझे बँक खात्याचे शेवटचे चार डिजिट्स आहेत फोर फाय सिक्स सेवन हो हो मी अर्ज चार दिवसांपूर्वी पाठवलं आहे पण मला अजून त्यावर काही अपडेट मिळालेला नाही आहे हां आम्हाला ॲक्च्युली ते अपडेटच हवं होतं की काय झालं म्हणजे पुढे प्रोसेस काय आहे किंवा काय कळायचं जाणून घ्यायचं होतं त्यामुळे हो हो हो चालेल अच्छा बरं मला तुम्ही मग त्यांचा नंबर देता का मी त्यांना डायरेक्टली विचारून घेईन हो हो ठीक आहे एकदा परत नंबर चेक करा हो हो चालेल थँक यू